अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व मेळघाट ह्या पर्यटनक्षेत्रामध्ये टूरिस्ट गाईड म्हणजे पर्यटनक्षेत्राबद्दल टूर गाईड आहेत अव्हेलेबल आहेत आणि ते मेनली मराठी इंग्लिश हिंदी या लॅंग्वेज किंवा या भाषांमधे बोलू शकतात